लहानपणापासून आम्हाला कागदावर लिहिण्याची सवय आहे आणि त्याच्यामुळे काय होतं अक्षर सुरेख आणि सुंदर होतं आपण काय लिहिलं त्याची आपल्याला चुका आपल्याला ह्या लक्षात येतात आणि ते आपण दुरुस्त करतो आणि आपले अक्षरही असे वळणदार होते लहानपणापासून आम्हाला पेनाने लिहिण्याची सवय असल्यामुळे ती आतापर्यंत आहे आणि ते आम्ही स्पीडली लिहितो आणि एकदम स्वच्छ आणि सुंदर अक्षरात होतो ते कधीही आम्हाला कधीही आम्हाला वाचण्यासाठी पाहिजे असेल तर आम्ही ती वही कपाटातून काढतो आणि वाचू शकतो परंतु लॅपटॉप किंवा मोबाईलवर आम्ही लिहिलं असेल तर एखाद्या वेळेस तो डाटा डाटा गायब होतो किंवा डाटा चालला जातो किंवा लाईट नसल्यामुळे आम्ही ते काम करू शकत नाही आपल्याला जे काम आपल्याला ज्या वेळेत पूर्ण करायचे ते आम्ही लॅपटॉपवर मोबाईलवर लाईट नसेल किंवा त्याच्यात चार्जिंग नसेल तर आम्ही ते काम करू शकत नाही परंतु तसे वही आणि पेनाचे नसेल आमच्याजवळ वही आणि पेन असला की आम्ही पटकन ते लिहायला सुरवात करतो आणि लिहिल्यामुळे काय होतं आपलं अक्षर अतिशय सुंदर आणि सुबक होते आणि आपल्या लिहिण्याचा स्पीड येतो आणि आपण कुठल्याही प्रकारचं लिखाण केलं तर आपल्याला ते आपल्या बुद्धीला उत्तेजन देतं आणि आपण पटापट ते लिहीत असतो आणि एक मुलांचं अक्षर जर सुधारायचं असेल किंवा त्यांच्या अक्षराला व्यवस्थित वळण द्यायचे असेल तर ते आपण त्यांना व लिहिण्यास सांगावे की बाबा पेनाने लिही चांगल्या पे ह्या पेनाने लिहीलं की अक्षर खूप छान आहे असं त्यांना आपण सांगायला हवे लॅपटॉप आणि मोबाईलवर पण लिहिता येतो पण कसं त्यामुळे थोडं आपल्याला शारीरिक आणि मानसिक पण थोडे प्रॉब्लेम होऊ शकतात तर आपण जास्त करून कागदावर पेनानेच लिहिलं पाहिजे व लिहिलं पाहिजे त्यामुळे काय आपल्याला लिहिण्याचं म्हणजे खूप आपलं अक्षर खूप सुंदर आणि सुबक होते